लहान जन्मलेल्या बाळाला काळजी घ्यायची म्हणजे एकदम नाजूक असते त्याला कमीत कमी पाच सहा महिन्याचा उचलून आपल्याला घे घेणे अवघड जाते त्याला घ्यायचं म्हणजे त्याच्या माली पा मानेखाली हात देऊन आणि कमरे खाली हात धरून जवळ घ्यावा लागते आणि त्याच्या त्याला आपल्यापासून कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये म्हणून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे लहान मुलाला आधी घेताना स्वच्छ हातपाय धऊन साबणीने हात धूऊन त्याला जवळ घेतले पाहिजे आणि त्याच्या आहाराबद्दल म्हटलं तर सहा महिन्याच्या पुढे त्याला आहार चालू गुटी खाली खोबरं ह्याची गुटी देतात त्या गुटीपासून बाळ गुटगुटी झालं म्हणजे आपल्याला त्याला जवळ घेण्याची इच्छा पण होती म्हणून बाळाला काळजीपूर्वक हाताळणे तितकेच महत्त्वाचे आहे त्याला त्याची मान पडू नये म्हणून त्याची ज व्यवस्थित घेणे व्यवस्थित सांभाळणे महत्त्वाचे आहे बाळाला टॉनिक सर्व प्रकारचे लावले तर काय ते सहा महिन्यातच थोडा हाव करून ब बोलायला लागलं आपल्याला त्याला बोलण्याची इछ्छा होते व आकर्षण तयार होते लेकराचं काळजी घेणं हे तेवढं महत्त्वाचे आहे म्हणून लेकराला हाताळताना आपण आपले हातपाय स्वच्छ धुऊन त्याला घेतल्यास त्याला कुठल्याही प्रतिबंध रोगाची लागण लागणार नाही याची काळजी